राज्यातले रोजगार किंवा काम या संदर्भातले प्रश्न सोडवण्याकरता कायदेशीर तरतुदी आहेत तर त्यात मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे किमान वेतन कायदा त्याच्यानंतर महाराष्ट्र माथाडी ॲक्ट आहे महाराष्ट्र वर्कमेन्स मिनिमम हाऊस रेंट अलाउन्स ॲक्ट आहे महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड ॲक्ट आहे त्याचबरोबर त्यांना रोजगार करार आहेत म्हणजे कामाच्या ठिकाणी जर वाद झाले तर त्यासाठी साठी सुद्धा कायदे आहेत आणि त्याची दाद आपण त्या त्या कार्यालयाकडे मागू शकतो त्यासाठीचे कायदे न कमी वेतनात क कामगार उपलब्धता हे किंवा कामगार घेणे किंवा काढणे सोपे जावे ह्यासाठी किंवा खर्चात कपात कंत्राटी पद्धतीनं जर कर्मचारी भरती केली तर त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या विविध खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात होते ह्या विरुद्ध सुद्धा कायदे आहेत त्यानंतर कामगार वेतन कायदा एकोणीसशे छत्तीसचा आहे एकोणीसशे अडतीसचा आहे कामगार नुकसान भरपाई कायदा आहे ज्याच्यात काम करत असताना कामगारांना इलाज इजा झाल्यास सदर कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना नुकसान भरपाई दिली जाते या कायद्यामुळे कामगारांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे त्याच्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा म्हणजे पी एफ ई पी एफ ओ ची सोय आहे म्हणजे तो कायदा आहे एकोणीसशे बावन्नचा तर त्यातून आपल्याला मिळालेल्या वेतनातून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या भविष्यासाठी फंड निर्माण करणं शक्य नसतं त्यांच्या भविष्याची सोय करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा करण्यात आला त्यामध्ये कामगारांच्या पगारातली काही रक्कम आणि त्याच्या प्रमाणात नियोक्त्याचे योगदान अशी एकूण रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये भरण्यात येते आणि त्यात रोजगार रोजगारातूनच ह्या त्या गोष्टी केल्या जातात त्यामुळं काय होतं की जेव्हा त्याला एखादा ॲक्सिडेंट होतो किंवा एखाद्या कामगाराच्या घरी कुठल्याही कुठलीही समस्या उद्भवते तेव्हा भविष्य निर्वाह निधी हेच त्या ठिकाणी उपयोगी पडतं त्यानंतर कंत्राटी कामगार सेवा अधिनियम एकोणीसशे सत सत्तर नुसार कंत्राटी कर्मचारी कर्मचाऱ्यांची कंत्राटदाराकडून पिळवणूक होऊ नये म्हणून कंत्राटी कामगार सेवा विनी विनियमन व उच्चाटन अधिनियम तयार करण्यात आला त्या कायद्यानुसार कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनात फरक न करणे त्यांना वेतन नियमित देणे वेतनाचे आणि कर्मचारी हजेरी पुस्तक ठेवणे आणि कर्मच कामांच्या तासांचे नियमन अशा अटी घालण्यात आल्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यात कामगारांना सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरी देखील कंत्राटी कामगारांना कायद्यातील पळवाटांमुळे अनेक सदस्य समस्यांना तोंड द्यायला लागतं की कमी वेतन कामाची शाश्वती नाही दुय्यम वागणूक आर्थिक पिळवणूक कनिष्ठ राहणीमान दर्जा कर्जबाजारीपणा ह्या गोष्टी पण त्यामुळं होऊ शकतात ह्या झालेल्या आहेत पण तरीसुद्धा आपल्याकडे कायदे असल्यामुळे ह्यावर वचक बसतोच